हॅलो हा नमस्कार हा मला एक केकची ऑर्डर द्यायची होती हा तर म्हणजे उद्या संध्याकाळी हव आहे तर तुम्हाला चालेल ना आज ऑर्डर मी दिली तर मिळू शकेल का

हा आता कसं आहे मला एक म्युझिकल असं डिझाईन हवं आहे म्हणजे कुठलही एखादं वाद्य जर तुम्हाला म्हणजे तसं तुम्ही करून देता का वाद्य वगैरे अशी

हो हो हा वॉटसॲपचाच नंबर आहे

हा हा बरं अरे वा हा मला कसं हवं आहे म्हणजे तीन वाद्य मला हवेत त्याच्यावरती हार्मोनियम तबला आणि तानपुरा तर असं तीन वाद्यांचं ते डिझाईन तुम्ही बघितलं असेल कदाचित की म्हणजे स्टिकर्स पण असतात बघा तशी तर तसं मला केकवर हवं आहे आणि साधारण एक किलोचा वगैरे केक मला हवा आहे तर का म्हणजे ह्या डिझाईनमध्ये एवढा येईल का वाढवावं लागेल क्वांटिटी

हा हा हा अच्छा हा हा हा हा हा बरं बरं बरं हा हा चालेल ठीक चालेल चालेल आणि फ्लेवर हा ब्लॅक फॉरेस्टमध्ये करता येईल किंवा पायनॅपल या दोन पैकीच मला जास्त करून हवा आहे एगलेस एगलेस हवा आहे

हा म्हणजे मा गाण्याचे जे माझे गुरू आहेत तर त्यांचा वाढदिवस आहे त्यासाठी हवा आहे एक पंचवीस जणं असणारे आहेत त्यावेळेला

बरं बरं

बरं मग त्याचे फ्लेवर्स काय असतात बरं बरं बरं हो चालेल की तसं हां चालेल की तेसच पण द्या हो हो हो बरोबर बरोबर चालेल हे चांगलं आहे म्हणजे आयडिया चांगली आहे तर मला तसेच पण द्या आणि मला असं विचारायचं की ॲडवान्स तुम्हाला आधी द्यावा म्हणजे द्यायला लागेल की सगळं पेमेंट नंतरच

बरं बरं हा हाे हा नक्कीच नक्कीच आणि काय किंमत हा म्हणजे हा ते जयपूर घराण्याचे आहेत आणि ते जवळजवळ आता पंचवीस वर्ष क्लास घेत आहेत मी त्यांच्याकडे एक दहा वर्ष शिकतो आहे

हा

हा हा हा हा नक्कीच क आवडेल केलं तर तसही आणि साधारण हो हो चालेल ना हो चालेल आणि किंमत काय होईल साधारण दोन किलोची बरं बरं

हा हो चालेल चालेल हा हा चालेल मी ॲडवान्स तुम्हाला गुगल पे करून ठेवतो म्हणजे ऑर्डर फायनलच होईल आपली आणि मग तयार झाला की तुम्ही फोन कराल ना म्हणजे मग घेऊन जाईल का तुम्ही डिलेवरी देणार कसं म्हणजे बरं बरं बरं हां चालेल चालेल मी पत्ता पाठवेन तुम्हाला मग तिथेच तुम्ही पाठवा हो चालेल चालेल चालेल येस येस ओके येस थँक्यू थँक्यू